मला स्वयंपाकाला लागणारं पहिलं गॅजेट म्हणजे गॅसची शेगडी ती माझ्याकडे आहे आणि ती पण गॅसचं म्हणजे ग्लासचा टॉप असलेली छान तीन बर्नर असलेली शेगडी आहे नंतर दुसरं गॅजेट असतं की ते मिक्सर असतं मिक्सर पण माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दोन मिक्सर्स आहेत एक तर साधं ग्राइंडर मिक्सर आहे दुसरं आहे ते फूड प्रोसेसर आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ भिजवू शकता नंतर भाज्या कापू शकता नंतर कीस करू शकता आणि मोठे म्हणजे जाड हेवी पदार्थ पण म्हणजे मळू शकता नंतर फ्रीज तर प्रत्येकाच्या घरात असतंच ते गॅजेट आहे त्याच्यातही फ्रॉस्ट फ्री फ्रीज आहे ते मला जास्त चांगलं बरं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला डिफ्रॉस्ट करायची गरज नाही पडत तिसरं आहे नंतर आहे मायक्रोवेव ओव्हन मायक्रोवेव ओव्हन आजकाल फारच डे टू डे लाईफमध्ये पाहिजेच असतं त्याच्यामध्ये जेवण म्हणजे गरम करू शकतो नंतर अन्न शिजवू शकतो नंतर थंड अन स्वागी झालेलं अन्न कुरकुरीत करता येतं त्याच्यामुळे ते पण मला खूप गरजेचं वाटतं दुसरं आहे ओव्हन टोस्टर आणि ग्रिलर म्हणजे ओ टी जी ज्याच्यामध्ये केक पिझ्झा वगैरे असे चांगल्या प्रकारे होत बनू शकतात तिसरं आहे सँडविच टोस्टर असतं म्हणजे ग्रिलर त्याच्यात सँडविच बनवून ग्रिल करता येतात तर त्या प्रकारचं माझ्याकडे गॅजेट आहे दुसरं आहे पुरण वाटायला ग्राइंडर आहे ते त्याच्यामध्ये बारीक पुरण वाटून निघतं ते एक गॅजेट लागतं मला अशा रीतीने स्वयंपाकघरामधे ही गॅजेट्स लागतातच नेहमी